माझ्या आई वडिलांच्या वेळेस शिक्षणाच तेवढं फार काही माहिती नाही पन त्याने सांगितल्याच्या हिशोबाने थोडं थोडं माहिती आहे आईच्या शिक्षणाच्या वेळेस आई शिक्षण दहावीपर्यंत शिकलेली आहे आईच्या शिक्षणात अडचण अशी होती की शाळेत जाण्या ऐवजी काम करायला पैशाची तंगी खूप असं काही हे होतं परिस्थिती राहुन असली आईची आईच्याइकडली शिकायला पण जायची दहावीपर्यंत शिक्षण घेतले शेतात काम करायला जाऊन शाळा शिकणं असंच बाबा जे असं झालं की बाबा बारावी पास आहेत बाबांना आठवीपासून गाडी चालवं चालू केलंय गाडी चालवत चालवत शाळा शिकली बारावी पास गेली आजी आजोबांच्या शिक्षण त असं होतं की आजी शिकलेली आहे बी ए फायनल झालेलं आहे आजीचं आजीचं शिक्षण फार झालेलं असल्यामुळे आज्याचं पण शिक्षण थोडंफार बारावी होतं आजी शिक्षण जास्त आहे त्याच्या ह्याच्यात खूप साऱ्या अडचणी आलेल्या होत्या पण त्याची अडचणी ज जास्त काय माहिती नाहीएत पन अडचणी खूप होत्या पैसे विषयी फारसं ती परिस्थिती डाऊन असल्यामुळे